मी काही दिवसाआधी जे मेकअपचे ब्रश असतात आपले जो सेट मिडतो मेकअपच्या ब्रशचा तो बाय केला होता आणि जेव्हा मला तो मिळाला मी त्याची पॅकिंग वगैरे खोलून पाहिलं तर खूपच ब्रश खराब निघाले ते ॲक्च्युलीमध्ये जे फोटोमध्ये दाखवला होता कलर वगैरे तो तर कलर मला मिळालाच नही त्या व्यतिरिक्त त्यांनी त्या ब्रशमध्ये जे सुरुवातीला जे जे असतात ब्रशचे जे धागेधागे जे तोंड असते ते पण खूपच खराब निघालं म्हणजे खूपच ते कडक होतं की मी त्या ब्रशने मेकअपसुद्धा करू शकत नव्हते अक्षरश ते माझ्या चेहऱ्याला टोचल्यासारखं वाटत होतं आ म्हणजे खूपच चीप कंपनीचे ते ब्रश निघालेले आहेत